हॅलो माझा फोन रेस्टॉरंटमध्ये लागला आहे का मला हे विचारायचं होतं की आज रेस्टॉरंट बंद आहे का चालू कारण मी पहिल्यांदा ऑर्डर देते तर मला याबद्दल काही माहीत नव्हतं विशेष तर तुम्ही काही सांगू शकतात का तुमचं ॲप आहे का कोणतं ऑनलाईन ज्याने मी जेवण मागवू शकते मला अर्जंटली जेवण पाहिजे आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा मी ऑर्डर देते त्यामुळे तुम्ही जरा त्याबद्दल मला माहिती सांगू शकतात की तुमच्या लिस्टमध्ये काय काय आहे उपलब्ध आता सध्या आणि टाईम झाला आहे जास्त त्याच्यामुळे तुम्ही थोडी अजून माहिती मला द्याल का आणि तुमचं जर कोणतं ॲप असेल तर त्याबद्दल सुद्धा मला माहिती द्या जेणेकरून मी अजून काही ना काही चांगलं ऑर्डर देईल आणि तुम्ही लवकर पोहोचा कारण मी ठाण्याला राहते तर होऊ शकतं का असं